वाशिम जिल्ह्यात इतिहासात्मक दोनशे वर्ष पूर्ण एक जुनं मंदिर आहे बालाजी टेम्पल तिथे एक रिवरसुद्धा आहे तलाव म्हणतो आपण त्याला तेही खूप मोठं आहे तेही फिरण्यासारखे चांगले ठिकाण आहे त्याचा आम्हाला खूप हातभार आहे त्यानंतर खूप श्रद्धाळू लोक इथे भेट घेण्यासाठी येतो वाशिम जिल्ह्यामध्ये शिरपूर जैनला एक जैन मंदिर आहे जैन लोकं भरपूर प्रमाणात द जैन मंदिरामध्ये जातात तर आमचे जे एकत्र सण दसरा वगैरे आम्ही साजरा करत असतो दसरा सणाला रावण वगैरे दहन करतात त्यानंतर रामनवमी वगैरे सुद्धा साजरी करतो एक सोबत त्यानंतर आम्ही भरपूर काही सोबत सण आहे र सण साजरे करतो